अलिबागमध्ये किरकोळ त्याचप्रमाणे घाऊक बाजार पोहणाड या ठिकाणी सोमवारचा बाजार भरला जातो ज्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांची विक्री आणि खरेदी केल केली जाते आपण पाहिलं तर या ठिकाणी आसपासच्या गावातील सर्व भाजी शेत पिकवणारे शेतकरी आपापली भाजी घेऊन येतात आणि या ठिकाणी ती विक्री केली जाते यावर्षी पाहिलं तर भाज्यांच्या किमती या थोड्या वाढलेल्या आहेत ह्याला कारण म्हणजेच त्यासाठी लागणारं बियाणं असेल खत असेल ह्याच्यामधे खताच्यामधे वाढ झालेली असेल बियाणात वाढ झालेली आहे ना त्याच्या परिणामी या ठिकाणी भाज्या थोड्या महाग दिल्या जातात विकल्या जातात ऑनलाईन भाजीच्या खरेदीबाब बाबत मात्र मी थोडा साशंक आहे कारण आपण कस्टमर जे आहेत किवा ग्राहक आहेत त्यांना भाजी ही स्वस्त हवी असते मात्र ऑनलाईन पद्धतीने येणारी भाजी ही कोणत्या पद्धतीत शिक बनवली जाते की पिकवली जाते किंवा हे काय आपल्याला ज्ञात नसतं किंमत कमी म्हणून एखादे उदाहरण सांगायचं झालं तर मुंबईच्यासारख्या ठिकाणहून एखादी भाजी येत असेल ऑनलाईन पद्धतीने ती भाजी एखाद्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गटारपाण्यावरती देखील पिकवली जाते आणि ती भाजीदेखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळू शकते त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने भाजी खरेदी करायचं शक्यतो टाळणं हे गरजेचं आहे कारण ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी आपण टाळूया